नोकर भरतीमध्ये उपलब्ध करायला पाहिजे जागा कारण युवकांनी भरपूर शिक्षण घेतलं आहे बेरोजगार झाले आहेत त्याच्यामुळे शासनानं त्या याच्यावर थोडं लक्ष केंद्रित करून रोजगार निर्मिती केली पाहिजे घरातल्या कमीत कमी एका तरी व्यक्तीला शासनामध्ये नोकरी भेटली पाहिजे

देशाचा विकास होऊ शकते आणि प्रत्येक महिलांना रोजगार द्यायला पाहिजे म्हणून अन्य लाभ देण्यापेक्षा एका तरी व्यक्तीला लाभ द्यायला पाहिजे शासनानं हे जबाबदारी प्रामुख्यानं स्वीकारली पाहिजे